श्री श्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावकार सावरकर सावित्री बाई फुले लता मंगेशकर महात्मा गांधी तात्या टोपे अण्णा हजारे राजेंद्र प्रसाद रवींद्रनाथ टागोर